मी काम मी घरा मी माझ्या घरामधे काम करत असताना मला गाण्याची खूप आवड असल्यामुळे मी काम करता करता गाणे म्हट् म्हटले आणि जेव्हा मी शाळेत शिकत होती तेव्हा मला संगीतसुद्धा संगीत हा विषयसुद्धा होता संगीतामध्ये सुद्धा मॅम मला गाणे शिकवायचे सारेगमपधनीसा म्हणायला लावायचे त्यामुळे मला व्यायाम त्यामुळे मला गायनाची आवड गाण्याची आवड निर्माण झालेली आहे काम करता करतासुद्धा माझ्या तोंडातून देवाचं किंवा भक्तीगीत किंवा आणखी कोणतं जुनं वगैरे गाणं निघते त्यामुळं मला गाण्याची अशा तऱ्हेनं खूप आवड आहे शाळेमध्ये सुद्धा गाण्याची आवड होती गाणे म्हणणे गाणे ऐकणे आणि रेडियोतले गाणे ऐकणं ऐकणे टीव्हीतले गाणे ऐकणेसुद्धा मला खूप आवडते त्यामुळे गाणं हे असं आहे की मला गाण्यातून मनोरंजनसुद्धा होते काम करताना गाणे लावून दिले की आपलं कामसुद्धा होते आणि आपलं मनोरंजनसुद्धा होते